हॅलो सर मी आदित्य बोलत आहे आम्हाला हरिप्रिया एक्सप्रेसमधून कोल्हापूर येथून तिरुपतीस प्रवास करायचा आहे आम्हाला आमच्या स्लीपर कोच मध्ये आम्हाला किमान वीस लोकांसाठी तिकीट बुकिंग करायचे आहे मला स्लिपर कोचचे तिकीट बुकिंगचे आसन कसे शोधावे ह्याबद्दल कल्पना येत नाही आहे आपण त्याबद्दल मला निरीक्ष मदत करावी यासाठी मी हा तुम्हाला कॉल लावला आहे हा सर हां आम्ही वीस तारखेस इथून निघण्याचं प्रयोजन करत आहोत आणि आम्हाला परत येण्याचे पण तिकिटे हवी आहेत व आम्हाला ह्यातून कसे की आमच्या एका मित्रांनी सांगितले आहे की आपण रेल्वेत आता विदाऊट तिकडे जाता मोबाईलवरून पण आपण भरू शकतो तिकीट काढू शकतो तर त्या संदर्भात आम्हाला माहिती हवी सर जे आपण रेल्वे स्थानकावरून तिकीट काढतो आणि जे आपण घर बसल्या तिकीट काढतो त्यात कोणता फरक आहे हे जर कळले असते तर खूप चांगले झाले असते हा सर आम्हाला स्लीपर कोच म्हणजे शयन कक्ष असं स्लिपर कोच ह्यातून प्रवास करायचा आहे आणि आम्ही वीस लोकं आहोत वीस लोकं असल्यामुळे आम्हाला आमच्या सीट्स सर्व जवळच पाहिजे आहेत आणि त्या सीटबद्दल आम्हाला थोडीशी माहिती आहे हवी आहे आणि माझ्या आम्हाला एका निदर्शनास आले होते की रेल्वे सुरू होण्यापूर्वी चार तासांपूर्वी रेल्वेचा एक चार्ट बनतो त्या संदर्भात आम्हाला माहिती हवी आहे चार्ट चार्ट जेव्हा बनतो तेव्हा आम्ही असा विचार करतो की जो चार्ट प्रिपेर झाला आहे म्हणजे तयार झाला आहे की तो चार्ट आपण जर रेल्वे सुरू असेल आणि कोणाकडे प्र प्र म्हणजे तिकीट अवेलेबल नसेल नंतरनं आणि तो प्रवासी जेणे जी जागा आरक्षित केली आहे ती जागेवर तो आलाच नाही त्याच्या स्टेशनवर येऊन देखील तो त्या जागेवर आलाच नाही तर ती जागा आम्ही घेऊ शकतो का हा पहिला प्रश्न आणि आम्हाला आम्हाला ज्या काही वीस सीटा मिळणार आहेत त्याबद्दल आम्हाला सुविधा काय काय भेटली जातील व तिकिटाचे भाडे कसे काय पडेल कारण का रेल्वे स्थानकावर भर भरलेले तिकीट आणि ऑनलाईन भरलेले तिकीट ह्यामधील आम्हाला फरक कळावा जो फरक आम्ही आम्हाला पुढील तिकीट बुकिंगसाठी फायदेशीर ठरेल आप हां सर आम्ही अच्छा सर आय आर सी टी सीचं ॲप आहे का ओके मग ते आय आर सी टी सीचं जे तुमचं आहे ॲप ते अधिकृत आहे का ऑफिशियल आहे जर ऑफिशियल असेल तर आम्हाला त्याच्या त्याच्या वापर कसा करायचा ह्याबद्दल आम्हाला काही ट्युटोरियल आपण काही मदत करू शकाल का अच्छा सर ठीक आहे सर आपलं आता तुम्ही ह्याप्रमाणे सांगताय की आपण आय आर सी टी सीच्या ॲपमध्ये जाऊन बुक टिकीट इथे क्लिक करून पहिला आपण आकाऊंट बनवा लागतं का सर अच्छा अच्छा अकाऊंट बनवून आपण ते अकाऊंट बनवल्यानंतर की आपण सगळी प्रोसिजर करावी लागते ओके अकाऊंट बनवून तिथे मास्टर लिस्ट सिलेक्ट करावी लागते तिथून मास्टर लिस्ट अच्छा सर अच्छा मास्टर लिस्ट का ओके सर हां समजलं ओके सर हां मग तुम्ही आता तिथूनं आम्हाला म्हणजे आम्हाला कळू शकेल का आमचे म्हणजे अवेलेबिलिटी सीटची उपलब्धता आहे का तिथे सर हरिप्रिया एक्सप्रेस हां एक सात एक चार एक सहा हां सर कोल्हापूर ते तिरुपती आणि सर त्या दिवशी ती रेल्वे ॲवेलेबल आहे का ते पण चेक करा सर हां सर हां सर हां ठीक आहे अवेलेबल असेल तर ओके सर ओके ओके सर आम्ही मग आप आमचे तिकीट ऑनलाईन पद्धतीने बुक करतो धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार